हां हॅलो गुड मॉर्निंग हां बोला की मॅडम

अच्छा अच्छा अच्छा ओके ओके ओके थँक्यू तुम तुम्ही चांगला आणि पॉ निगे पॉझिटिव्ह आणि निगेटिव दोन्ही फी फीडबॅक दिल्याबद्दल म्हणजे निगेटिव फीडबॅक आहेत त्यात आम्ही नक्कीच इम्प्रूव करेल क करण्यास इम्प्रूव करण्याचं हे प्रयत्न करेल आम्ही आणि तुम्ही कधी पण आला तर इथं नक्कीच व्हिजिट करून जा ओके थँक्यू ओके आमचे प्राईस वगैरे तुम्हाला कसं वाटले म्हणजे रिझनेबल आहेत का खूप आहे हाय आहे ओके ओके ओके आम्ही नक्कीच प्रयत्न करेल ते डेव्हलप करण्यासाठी हां ओके ओके चालेल हो हो तुम्ही कधी पण आला तर इथं नक्कीच व्हिजिट देत जा तुमचे मीटिंग्स वगैरे आम्ही तुम्हाला चांगल्या पद्धतीने हँडल करू